हो मी बागकाम माझ्या गॅलरीमध्ये करते बेस खिडकीमध्ये करते आणि तिकडे मी वेगवेगळी झाडं लावली आहेत त्या झाडांची सुरुवात पहिला मी छोट्याछोट्या कुंड्यांपासून करते बिया टाकते बिया रुजवून जे दहा दिवसांनी बिया रुजवून येतात मग त्यांना मोठ्या कुंड्यांमध्ये ट्रान्स्फर करते तर त्या म्हणजे असं फुलं येतात तेव्हा खूप चांगली वाटतं म्हणजे आपलं मेहनत सफल झाली अशी वाटते आणि जेव्हा भाज्या मी म्हणजे माझ्या गॅलरीमध्ये भाज्या मी हे कढीपत्ता अशे सगळ्या वेगवेगळ्या भाज्या लावते म्हणजे जे घरामध्ये उपयोगी पडतात जेवणामध्ये उपयोगी पडतात लगेच भेटायला पाहिजे असे मी ते फळं भाज्या लावते भाज्या लावते सगळ्या आणि गावी पण मी एक गार्डन बनवून ठेवलं आहे जेवा मी गावी जाते एक महिना दोन महिन्यासाठी तेव्हा पण तिथे खूप गार्डनिंग करते तिथे तर मी सगळ्या फुलांची रोपटं लावलेत गुलाब जास्वंद मोगरा लि अशा वेगवेगळ्या फुलांची झाडं लावली आहे आणि तिकडे मी क वेगवेगळ्या फा भाज्यांची पण झाडं लावली आहे कलिंगड काकडी भेंडी गवार अशा वेगवेगळ्या झाडांची फ झाडं लावली आहे तर जेव्हा आपलं म्हणजे मेहनत आपली जेव्हा रुजून येते फळ येतो भाज्या येतात तेव्हा जेव्हा हारवेश्टिंग करायला भेटते पहिली हारवेश्टिंग करतो तेव्हा आम्हाला खूप आनंद होतो की माझ्या मेहनतीला फळ मिळालं मी म्हणजे एवढी मेहनत केली आणि एवढं माझ्या आम स्वत चं हातानी ऑर्गेनिक फळ भाज्या आम्हाला सगळं खायला भेटतात कुठली औषध नाही हे सगळं मी सगळं ओरि ऑर्गनाईक म्हणजे ओरिजिनल सगळं म्हणजे खत भाज्या सगळ्या म्हणजे मी ख खत पण स्वत घरी बनवते आमच्याकडे बकऱ्या आहेत त्यांचे बकरी खत आम्ही सगळं वापरतो तर हे सगळं ऑरगॅनिक सामान मी सगळं ख म्हणजे फळभाज्या सगळ्या भाज्यांमध्ये वापरते मी कुठलं पण असं पष्टीसाईज म्हणजे हा म्हणजे जे प झाडांला हाम करतील असं कुठलं पण मी सामान वापरत नाही खत वापरत नाही अशी मला खूप मला गार्डनिंग खूप आवडते गार्डनिंग करणं माझं खूप छंद आहे तर मला खूप फळं भाज्या स्वत हून उगवून खायला खूप आवडतात माझं स्वप्न आहे की पुढे जाऊन मी स्वतःचं एक गार्डन म्हणजे उभं करेन आणि सगळ्यांना भाज्या म्हणजे माझ्या नातेवाईकांना फ्रीमध्ये आणि आजूबाजूवाल्यांना पैशानी विकून हे माझं खूप स्वप्न आहे मला भाजी लावायला खूप आवडते